आव्हान तर मला कोरोनामध्ये खूप मोठ्या आव्हानाला मला सामोरे जावे लागले कारण त्यावेळेस परिस्थितीच अशी निर्माण झालेली होती की आम्हाला त्यावेळेस घरी जाता येत नव्हतं घरी गेलं तरी बाहेरच आंघोळ करायची मग अंदर जायचं तर कोणाला हात नाही लावायचा पूर्ण सॅनिटायझरनी स्वच्छ आणि चोवीस तास ऑन ड्यूटी कधी पण आम्हाला फोन आला रात्री दोन वाजता तीन वाजता इधर पेशंट निकलाय चलो आओ म्हणजे प्रत्येक वेळेस अशी धावपळ धावपळ झालेली आहे आमची दोन वर्ष आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की माझ्या कुटुंबातील लोकांना कोणाला मला जवळ घेता आलेलं नाही त्यांच्याशी नीट बोलता आलेलं नाही त्यांच्याशी बसून गप्पा करता आलेल्या नाहीत अहो काही नाही जसं जेवण पण असं दुरून मला द्यायचे आणि घरी गेल्यावर सुद्धा मला माझी वेगळीच रूम असायची माझ्या रूममध्ये कोणी येत जात नव्हतं कारण मला कधी पण ड्यूटीवर जावं लागत होतं कधी पण आलं की माझ्या रूममध्येच मी निघून जायची कपडे वगैरे सगळे बाहेरच ठेवले जात होते आणि त्यावेळेस खूप असं एवढी भीती वाटायची की माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील लोकांना तर काही होणार नाही त्यांना तर बा करोना झा होणार नाही असं म्हणजे खूपच हे कारण एवढे पेशंट निघायचे एवढे डेथ होत होती त्यावेळेस की खूप जास्त डोळ्यासमोर लोकांची डेथ होत होती डोळ्यासमोर पेशंट निघत होते त्याच्यामुळे एक असं मुलांबद्दल आपल्या मुलींबद्दल भीती वाटत होती तर मी त्यांना सुद्धा माझ्याजवळ येऊ देत नव्हती किंवा त्यांच्याशी बोलण्याचा खूप जास्त टाळायची आणि मी जास्तीत जास्त माझ्या पी एच सीला ड्यूटीलाच असायची घरी खूप कमी असायची एक दोन तास आणि घरी जाणं पण खूप टाळत असायची तरी या परिस्थितीत सुद्धा आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि ती माझं जे कर्तव्य होतं ते मी बरोबर निभावलेलं आहे